योग हे आपलं आरोग्यासाठी चांगलं आहे त्यासाठी मी योग क्लास जॉइन केला होता अंबिका कुटीर नावाचं त्यामध्ये मी काही योगाचे प्रकार शिकलो पण कालांतराने त्यातले काही गोष्टी विसरून गेलो इ कु योगाचे प्रकार मग ते नंतर मग ते न्यूजवर कधी टी व्ही न्यूज चॅनलला ते दाखवतात ते तेव्हां मी ते पाहून ते करतो प्रयत्न करतो पण काही लोकांना असं सांगायचं प्र हे सांगतो की बघून कराल ठीक आहे पण जर चुकीचं कराल तर ज्या उप उपयोगापेक्षा अपाय जास्त होण्याची शक्यता असते तेव्हा व्यवस्थित करा काय सांगतात ते बघा आणि त्यानुसार जेवढं आपल्याला जमेल तेवढं करा